सोशल मीडिया हा सर्वसामान्य कलाकारासाठी खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे ज्या कलाकारांना आजवर कोणीही मान दिला नाही त्यांच्या की ज्यांच्या कलेला महत्त्व दिलं गेलं नाही असे कलाकार आपली कला यूट्यूब चॅनल फेसबुक इंस्टाग्राम यासारख्या सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित करू शकतात आता जे हे जे कलाकार आहे तर हे आपली कला सादर करण्यासाठी स्वतःचं यूट्यूब चॅनल निर्माण करू शकतात ते काढू शकतं आणि त्याच्यामध्ये त्यांना हव्या त्या कला त्या प्रदर्शित करू शकतात आणि त्यांच्यामुळे ते ती कला ते जगाला दिसू शकते आणि जग त्याला ती पाहून त्याला योग्य तो न्याय देऊ शकतात आता जसं की पाहले की काही कलाकार काही लेखक आपले विचारही मांडू शकतात जसं ब्लॉग रायटिंग आहे फेसबुकवरही ते काही कथा टाकू शकतात काही कविता ते फेसबुकद्वारे ते लिहू शकतात जसं की इंस्टाग्राम आहे इंस्टाग्रामवरही ते काही क आपल्या कला त्या प्रदर्शित करू शकतात नृत्य आहे संगीत आहे एखादा आवाज तुम्ही रेकॉर्ड करून सोशल मीडियावर जर टाकला तर तो क कशा पद्धतीने व्हायरल होऊ शकतो हे आजच्या जगात आपल्याला लक्षात येतं त्यामुळे सोशल मीडियाचा हा फार मोठा फ्लॅटफॉर्म आपल्या कलाकारांना मिळून दिलेला आहे तर ही मी जे कला यूट्यूब चॅनल पाहाते त्यामध्ये सारेगमपचं जो मराठी हिंदीचे चॅनल आहे ते मी पाहाते त्याचबरोबर जर हस्तकलासाठी आहे वारली पेंटिंग स्टोन आर्ट पेपर क्राफ्ट मायक्रोमेकिंग क्राफ्ट आहे त्याचबरोबर शिवणकाम आहे विणकाम आहे स्क्रिप्ट रायटिंग लेखन हे फेसबुकवर आता इतक्यात खूप जास्त चालतं आहे कथा लेखन कार्यशाळा आहे विविध पद्धतीच्या कार्यशाळा यूटूबद्वारे आयोजित केल्या जातात त्याचबरोबर पोस्टर पोस्टर पेंटिंग आहे या प्रकारचे सो चॅनल यूट्यूब चॅनल मी पाहते आणि हे जे आहे या यूटूब चॅनलमुळे आपल्याला बऱ्याच प पद्धतीनं मार्गदर्शन मिळतं एक चॅनल सोडून आपण अनेक चॅनलचा उपयोग आपली हस्तकला अधिक चांगल्या पद्धतीने कशी होईल याच्यासाठी उपयोग करू शकतो आपले विचार आपण जेव्हा मांडतो तेव्हा त्या विचारांना अनेकांची मान्यता मिळू शकते अनेक विचार आपल्याला त्या कॉमेंट्स बॉक्सवर बॉक्समध्ये आपल्याला मिळू शकते त्यामुळे आपली कलाकृती योग्य पद्धतीची आहे किंवा त्या कलाकृतीमध्ये आपण काय सुधारणा केली पाहिजे किंवा ती कलाकृती कशा पद्धतीने सादर झाली आहे यावर आपल्याला अनेक फीडबॅक त्या सोशल मीडियावर मिळू शकतात त्यामुळे यूट्यूब चॅनल फेसबुक आणि इंस्टाग्रामसारख्या ब्लॉग रायटिंग सा साठी आपल्याला जे ब्लॉगर्स आपल्याला त्याच्यामध्ये वाचू आपण ब्लॉगर्सवर आपण अनेक लेखकांना वाचू शकतो तर त्यामुळे सोशल मीडियाचा उपयोग कलाकारांना कला प्रदर्शित करण्यासाठी मग फार उपयोगाचे आहे